बाईक चालवताना कोणालाही इजा होऊ नये आणि रस्त्याचे आपण थोडीशी हे करून बाईक स्लो घेऊन आपण रस्त्याचं थोडं म्हणजे साईटला हे करून ते करून थोडंसं आपण बघून बाईक चालवायला पाहिजे भूभागाची माहिती कशी मिळते म्हण समजा आपण बाईकवरती फिरत असताना थोडंसं आपलं लक्ष इकडे तिकडे साईटला जातं मग त्या साईटला लक्ष ग केल्यामुळे आपला माहिती पडतं की समजा इकडे मंदिर आहे इकडे डोंगर आहे इकडे दरी आहे असे माहिती मिळतात बाईक